अहो ऐकलंत का मी म्हटलं ते कजन्स येणार आहेत ना तर त्याच्याबद्दल पार्टीची अरेंजमेट कशी करायची त्याच्याविषयी बोलायचं होतं थोडं तर मी म्हटलं त्यांना आपण इकडे ठेवलं तर चालेल काय वरती जो मजला आहे तिथे त्यांची व्यवस्था करू तर आणि

हा चार चार पाच लोक आहेत हं तर कजन्ससाठी आपण काय करायला म्हणजे काय मेनू काय ठरवायचं मी म्हटलं पुरणपोळी पण ठेवली तर चालेल काय त्यांची म्हणजे त्यांना आवडते ना आणि मी म्हटलं स काय म्हणतात स्वीटमध्ये अजून एखादा पदार्थ ठेवला तर चालेल का तसं म हो हो चालेल आणि कसं कोणत्या वेळेवर येणार आहेत ते कजन्स अच्छा अच्छा अच्छा हां हां हां काही रिटर्न गिफ्टस म्हणून ठेवायचे का अजून काही आठवण म्हणून हां हां रिटर्न गिफ्ट म्हणून पण आपण काही एखादी भेटवस्तू द्यायची का पार्टीमध्ये ह मी म्हटलं त्यांना ते वॉच वगैरे दिली तर चालेल काय आजकाल ते स्मार्ट वॉच येते ना तर त्यांना कशी एक पार्टीचं पार्टीचं पण त्यांना एक हे राहील आठवण म्हणून